जसं की वाचनामध्ये भाषिक भाषेचे भाषिक ज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे जसं की आमची मातृभाषा मराठी पण त्याच्यामध्ये पण बोलण्यात फारसे बदल आहेत जसं की आपण कोणच्या ऑफिसरशी बोलणं आणि खेड्या गावात मुलांशी बोलणं सिटीत मुलांशी बोलणं याच्यामुळे याच्यामध्ये खूप बदल आहेत आणि भाषेचे भाषिक ज्ञान हे अतिशय महत्त्वाचे आहे